भारतातील वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थिती संस्कृती आणि खाद्यसंस्कृती याचे फोटो मला दाखवायला सगळ्यात जास्त आवडेल कारण त्यात इतकी विविधता आहे उदाहरणार्थ जर आपण उत्तर उत्तराखंड हिमाचल प्रदेश अशा ठिकाणी गेलो तर तिकडचा हिमालय त्यांची संस्कृती त्याच्यानंतर काश्मीर पंजाबमधल्या मोठमोठी शेतं तिथली देवळं आणि त्यांच्या वेषभूषा त्यांचं खाणं त्याच्यानंतर महाराष्ट्रातली वेगवेगळ्या सह्याद्रीच्या डोंगर दऱ्या गुजरात गुजरातमधल्या वेगवेगळी ऐतिहासिक मंदिरं स्टेपवेल त्यांच्याकडे होणारे सगळ्यात मोठा सण म्हणजे नवरात्र तेव्हा तिकडे असणारी सगळी त्यांची रंगीबेरंगी संस्कृती राजस्थान मधले वाळवंट तिकडचे उंट त्याच्यानंतर तिथली घरं त्यांचं जेवण वे जसं वेगळ्या प्रकारचं आहे ते मला दाखवायला आवडेल शिवाय साऊथकडे गेलं तर कर्नाटक केरळ तमिळनाडू अशा सगळ्या ठिकाणची जी जुनी काळ्या दगडातली मंदिरं आहेत समुद्र आहेत बॅकवॉटर्स आहेत नारळाची शेती आहे केळीची शेती आहे तिकडचं कॉफी प्लांटेशन टी प्लांटेशन हे मला दाखवायला आवडेल त्याच्यानंतर नॉर्थ इस्टमधली वेगवेगळी जी कपड्यांमधली विविधता आहे तिकडच्या त्याच्यानंतर तिकडचे वेगवेगळे अगदीच अनयुजुवल असे खाद्यपदार्थ त्यांचे डान्स प्रकार त्यांचे सण वेगवेगळे त्याच्यानंतर तिकडे असणारे वेगवेगळे प्राणी जसं की आसाममध्ये गेंडा आहे ह्या सगळ्याचे मला फोटो काढून भारताबद्दल ते दाखवायला खूप आवडेल